भाग मिल्खा भाग हे गाणं मला बौद हे गाणं हे संगीत मला बौद्धिक आव्हान देतं हे गाणं जेव्हा पण मी स्पर्धे स्पर्धा माझी असंन तर मी हे गाणं ऐकतो कारण की हे हे गाणं मला स्पर्धेच्या पहिले बौद्धिक आव्हान देतं आणि मी स्पर्धे स्पर्धा जितण्यासाठी मला प्रोत्साहित करतं तर मी हे गाणं जेव्हा पण माझी स्पर्धा असंन किंवा मी स्पर्धासाठी तयारी करत असंन तवा मी हे गाणं ऐकतो हे गाणं मला प्रोत्साहित करतं आणि बौद्धिक आव्हान देतं स्पर्धा जितण्यासाठी आणि हेच बूम हे हेच मी बोलू इच्छित आओ धन्यवाद